तुम्हाला मी प्रवासाबद्दल जे पैसे होतात ते तुम्हाला मी ऑनलाईन क केले तर चालेल का की तुमच्याकडे काहीे ऑनलाईन घेण्याची पद्धत जसं की काहीे फोनपे गुगलपे किंवा पेटीएम किंवा कुठलेही अजून काही मोड आहे का ज्याने मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकतो कारण की माझ्याकडे सध्या तेवढी कॅश नाहीे आहे आणि इथे जवळपास ए टी एम पण नाहीे आहे तर त्यामुळे मी तुम्हाला पर्यायी व्यवस्था म्हणून मी ऑनलेनच तुम्हाला पेमेंट करू शकतो तर त्याबद्दल तुमच्याकडे कुठला काही व्यवस्था असेल किंवा काही प कार्यप्रणाली असेल ऑनलाईन घेण्याची तर ते मला सांगा आम्ही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकतो त्याच्या प व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे